भारतातील शिक्षण व्यवस्था ही फारशी सुधारित नाही असं म्हणावं लागेल कारण की शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी आहेत असंसुद्धा म्हणावं लागेल कारण हव्या त्या पद्धतीने जसं आपल्याकडे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचं कौशल्य आहे त्या कौशल्यानुसार त्यांना शिक्षण मिळत नाही आणि म्हणूनच अशा या हुशार किंवा कौशल्ययुक्त अशा असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेश गाठावा लागतो परदेशामध्ये गेल्यानंतर त्यांना त्या तिथे ठा राहाण्याचं ठिकाण किंवा त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ही सगळी पहावी लागते आणि म्हणूनच या परदेशी न जाता आपल्या भारतामध्येच त्यांना उत्तम प्रकारच्या संधी उपलब्ध व्हाव्यात किंवा उत्तम प्रकारचं शिक्षण उपलब्ध व्हावं यासाठी भारत सरकारने प्रयत्न करणं किंवा भारत न शिक्षण व्यवस्थेने तशा पद्धतीची एक सुविधा करणं फार आवश्यक आहे परदेशी पाहता परदेशी विद्यार्थी जे आहेत त्यांना संपूर्ण पद्धतीचं शिक्षण जे आहे त्यांना हा प्रत्येक प्रकारचं जे शिक्षण आहे ते शिक्षण त्यांना परदेशी मिळत असतं आणि म्हणूनच भारतातील जी शिक्षण व्यवस्था आहे ती कमकुवत आहे किंवा न कमी कमजोर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल ही कमजोरी दूर करण्यासाठी किंवा विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना परदेशी न पाठवता त्यांना सगळ्याच प्रकारचं शिक्षण भारतामध्ये मिळावं यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे कारण भारतामध्येसुद्धा अतिशय कौशल्य आणि अतिशय हुशार असे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या हुशारीचा हवा तसा फायदा भारताला होताना आपल्याला दिसत नाही आहे कारण एकदा का विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी गेले की ते तिथेच राहतात किंवा तिथेच आपलं वास्तव्य निश्चित करतात त्यामुळे भारतातून गेलेले हे जे हुशार विद्यार्थी आहेत या हुशार विद्यार्थ्यांचा भारताच्या शिक्षण व्यवस्थेला किंवा भारताला हवा तसा फायदा होताना आपल्याला दिसत नाही आहे आणि म्हणूनच शिक्षण व्यवस्था जी आहे त्या शिक्षण व्यवस्थेची जर आपण तुलना केली तर परदेशी शिक्षणापेक्षा भारतातील शिक्षण पद्धती किंवा व्यवस्था ही थोडी दुय्यम दर्जाची आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल त्याचबरोबर मुलींचं शिक्षण जे आहे त्या मुलींच्या शिक्षणासाठीसुद्धा शिक्षण व्यवस्थेमध्ये पाहिजे आहेत तशा संधी उपलब्ध नाही आहेत महिलांना किंवा न जे कोणी ज्येष्ठ आहेत त्या ज्येष्ठांनासुद्धा आ काही जणांना शिक्षण शिकण्याची आवड असते परंतु त्यांना हवी तशी संधी उपलब्ध आपल्याकडे होताना दिसत नाही आहे म्हणूनच शिक्षण व्यवस्थेमध्ये एक प्रकारची सुधारणा आणण्याची किंवा एक प्रकारे एकसंधता निर्माण करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये जर फा योग्य त्या संधी शिक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यात तर नक्कीच आपला जो भारत आहे तो भारत शैक्षणिक बाबतीमध्ये पुढे जाईल आणि त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्या हुशारीचं किंवा आपल्या अंगी असलेले जे कौशल्य आहे त्या कौशल्याचं सोनं करून घेता येईल असं मला वाटतं